हॅलो पूजा बोल बोलताय काय हो का कित दिवसाची भेट नाही बाई आपली बापरे मला पुरणपोळी मला विचारायचं होतं एक पुरणपोळीविषयी मला काही पुरणपोळी जमत नाही कशी करावं म्हटलं

साखर किती टाकायची

हो पण पोळी कशी काय बनवायची पुढे मग